मला आजही आठवतंय मी जेव्हा पहिलीमध्ये होतो दुसरीमध्ये होतो त्यामध्ये आमच्या थेटे गुरुजी होते मग सरांनी आम्हाला सांगितलं का बा एखादे एक गणित करा म्हणून मग मी गणितामध्ये मुळातच थोडासा कच्चा होतो तेव्हा मग मी ठीक म्हटलं सर करतो गणित मग गणित करायला बसलो मग सरांनी दिलं गणित आणि गणित होतं भागाकाराचं मग भागाकाराचं असल्याकारणाने मी समजा त्याला होतो दहा दहाला पाचनं भागायचं होतं मी त्या दहाला पाचनं गुणायचो मग दहाला पाचनं गुणल्यावर उत्तर येत होतं पन्नास आणि दहाला पाचनं भागल्यावर उत्तर येत असते दोन मग मी पन्नास उत्तर काढलं आणि रांगेत जाऊन उभा राहिलो मग गुरुजी एकेकाचं पाहत होते आणि एकेकाचं पाहून कोणाला ज्याचबरोबर त्याला शाबासकी देत होते आणि ज्याचं चुकलं त्याला छडी मारत होते मी म्हटलं की बुवा माझं बरोबर असेलच मी गेलो आणि मस्त मोठ्या हिमतीनं सरांकडे गुरुजीपाशी उभा राहिलो आणि गुरुजीला दाखवलं म्हटलं गुरुजी हे पाहा मी केलं हे भागाकार मग जसं ते गणित केलं तेव्हा गुरुजीला एवढा राग आला गुरुजींनी एक नाही दोन छड्या मारल्या त्यांनी का दोन छड्या मारल्या कारण ते गणित चुकलं होतं ना तो दिवस मला आजही आठवतो कारण त्या दिवशी जे घडलं होतं त्या दिवसापासून मी चंग बांधला किंवा डोक्यामध्ये फिट्ट केलं की नाही आपल्याला गणितामध्ये स्ट्राँग व्हायचं आहे आज ठीक आहे परिस्थिती वेगळी आहे आज गणित इंग्रजी मराठी खूप चांगलं आहे पण ते बालपणी जेव्हा ते होतं ते वेगळंच होतं आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही असे डाब डुबली खेळायचो झाडावर जायचं आणि जे काळी फेकायची आणि नंतर मग ती काळी धरायला वापस यायचं तर त्या दिवशी मंगळवार होता आईनं मला म्हटलं होतं की सचिन चाल मल्याहून बाजारात जाऊ पण मी म्हटलं नाही मी येत नाही मित्रा उंबळे खेळतो जेमतेम मी तेव्हा समजा चार पाच सहा वर्षाचा असेल सहा वर्षाचा आईनं म्हणे चल आपण बाजारात जाऊ मी म्हटलं नाही मी येत नाही मग मी मित्रासोबत डाब डुबली खेळवायला चालला गेलो मग तिथं झाडावर चढावं लागत असे झाडावर चढत राहून ते फेकावं लागत असे त्यामध्ये आमचा एक मित्र होता श्याम श्यामवर राज्य आलं होतं मग श्यामने काय केलं माहिती आहे काय ती काठी घेतली आणि फेकली काठी घेतली फेकली आणि दूर तिकडं काठी आणायला गेला तेवढ्यात मी खाली उतरलो खाली उतरलो एक डाब केली आणि वर चालला गेलो मग असं करता करता मी थोडं जास्तच वर गेलो एकदम मला आठवतो तो दिवस मग मी थोडा वर गेलो आणि वर जाऊन मग खाली पट्कन यायचं होतं तो तेवढ्यात जोरानं जशी डाब दूर फेकली तो जोऱ्यात पळत येऊन राहिल तर मग जसे तो पळत येत होता मी थोडा थांबलो आणि थोडा थांबून लगेच मला लवकर जायचं होतं मग माझा हात खाली येता येता सटकला जसंही हात सटकला तसा मी जोरात खाली पडलो आणि खाली पडलो कशावर हातावर तिथंच माझा हात मोडला आणि हात मोडल्यानंतर मला लवकरच दवाखान्यात न्यावं लागलं की हात सुजला वगैरे मग आई आली बाबा दादा वगैरे सगळे आले मग त्यांनी मला काय केलं मारलं वगैरे नाही पण थोडेसे बोलत होते मग बाबांनी वगैरे सगळ्यांनी दवाखान्यात नेलं तिथं हाताचं वगैरे केलं आणि त्यानंतर मग माझ्या हाताला प्लास्टर लागलं मग प्लास्टर लागल्यावर मला आठ पंधरा दिवस खूप चांगलं वाटलं कारण त्या आठ पंधरा दिवसांमध्ये कित्ती चांगलं खायला आणत होते त्यामध्ये फळ आणत होते चांगलं चांगलं मला जे आवडत ते जेवायला देत होते ते दिवस म्हणजे लागलं त्याचा प्रॉब्लेम नाही लागलं त्याचं काहीच घेणं देणं नाही ते खायला चांगलं चांगलं मिळत होतं त्याचा किती तरी आनंद आणि म्हणून ती परिस्थिती किंवा ते दिवस मला खूप आवडतात आणि लहानपणामध्ये ती जी आठवण होती ती सुद्धा खूप बेस्ट लहानपणी मी तलावामध्ये पोहायला सुद्धा जात होतो मग तिथं पोहायला जेव्हा जात होतो तेव्हा सुद्धा मला आज आठवते की मी मला पोहणं लवकर येत नव्हतं असंच माझ्या वडिलांनी मला अशी एक डुबकी बांधली पोटाला आणि पोटाला डुबकी बांधून म्हणे ठीक आहे पोहणं शिक मग मी ठीक आहे तसा करायचा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही मग नंतर पप्पांनी काय केलं माहिती आहे काय एक ट्यूब आणलं ट्यूब आणलं आणि ट्यूब पोटाला बांधलं आणि नंतर म्हणे आता पोहणं शिक हां मग मला पोहणं आलं आणि जसेही पोहणं आलं मला आठवतो तो दिवस किती तरी चांगला माझ्या मित्राने काय केलं शेवटी मी एक ट्यूब घेतला ट्यूब घेऊन एका मोठ्या तलावात पोहायला गेलो त्यानं काय केलं ती ट्यूब पंक्चर केलं मग मी पहिली हवा भरली मला माहितीच नाही ते पंक्चर आहे म्हणून अर्ध्यात गेल्यानंतर त्यातली हवा गायब मग पोहणं आता थोडं फार तर आलंच होतं मग कसातरी काठावर आलो आणि बस रडत बसलो एवढं रडत बसलो एवढं रडत बसलो कारण रडता रडता रडता आठवत होतं की बापरे तो दिवस काय होती काय होते ते दिवस कशी होती ती सिच्युएशन की त्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला हँडल केलं किती चांगले दिवस होते ते